सर माझं मी आय डी फ्लो घरी विसरलो आहे तर ते मी आता घरी जाऊन तर आणू शकत नाही आणि माझा फ्लाईटचा टाईम पण झाला आहे आता तर ते कसं मी मिळू शकतो किंवा काही प्रोसेस आहे का त्याची मी ऐकलं आहे की डिझीलॉकर नावाचं काहीतरी ॲप आहे त्याच्याद्वारे आपण मिळवू शकतो तर ते कसे मिळू शकतात प्लीज मला सांगाल का ते ओके पासवर्ड कुठून मिळेल तो ओके तर पाचवट टाकला मी आता पुढे प्रो प्रोसेस काय आहे पुढची प्रोसेस आता ओ टी पी येईल का ओ टी पी ओके ठीक आहे ओ टी पी देतो चार पाच तीन सहा आठ ओके आता पुढे काय करायचं का ओके पुढे आता हे ऑप्शन सिलेक्ट केलं मी त्याच्या पुढे दाखवतायत की आधार इलेक्ट्रिसिटी बिल्स पासपोर्ट तर कुठचं पाहिजे तुम्हाला ओके आधार कार्ड सिलेक्ट केला ओके मला पी डी एफ मिळाली आहे आधार कार्डची तर आता मी तुम्हाला ती कसं पाठवू मेल करू का ओके चालेल किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालेल का व्हॉट्सअपवर ओके ठीक आहे मी चालेल मेल करतो तुम्हाला ओके मेल केलं होऊन जाईल ना माझं ओके ठीक आहे धन्यवाद